सणांसाठी आणि धार्मिक निमित्तासाठी मी मूर्ती बनवल्या आहेत जसे की लक्ष्मी पूजनाच्या वेळेस दिवाळीच्या वेळेस मी लक्ष्मीची मूर्ती बनवली आहे गणेशोत्सवाच्या वेळेस मी गणेश यांची मूर्ती बनवली आहे आणि जसे आमचे चौदा एप्रिल किंवा वैशाख पौर्णिमा येते त्यावेळेस मी बुद्ध आणि आंबेडकरांचीही प्रतिमा बनवलेली आहे तर ते तो अनुभव माझा एवढा चांगला होता कारण की जी ही मी मूर्ती बनवली आहे ते मी लहानापासून तर पंधरा फूट मोठीपर्यंत मी मूर्ती बनवल्या आहेत तर तो चांगला अनुभव असावा त्याच्यासाठी मी त्यांना जे सजवले जे त्यांना रंग केले जे त्यांची निर्मिती केली त्यांची एक एक गोष्टीकडे लक्ष देवून जो मी काम केलं आहे तो मला काम एवढा आवडला आणि फक्त मलाच नव्हे तर बघणाऱ्या लोकांनाही तो काम एवढा आवडला होता की त्यांच्याकडून जो मला प्रोत्साहन मिळालं जे बक्षिसी मिळाली ते तो अनुभव आत्ताही माझ्या मनात रुजून आहे